मी शाळेत असताना चित्रकलेच्या वर्गामदे किंवा एक इंटरमिजियट इंटरमी नावाची स्पर्धा असते त्यात भाग घेतला होता त्यानिमित्ताने आम्ही शाळेत चित्र काढायचो आणि मला त्यातनं असं अनुभवता आलं की चित्रकलेतून तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरून वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता जे तुम्ही शब्दातून वाक्यातून भाषेतून मांडता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुम्ही चित्रातून मांडता आणि तुमचं थिंकिंग डेव्हलप करायला त्याचा खूप फायदा होतो